माझ्यासाठी प्रश्न आहे तुम्ही गजला वाचता का तुमच्या आवडत्या गजला कोणत्या आणि त्या गजला तुम्हाला का आवडतात तर मी असं सांगू इच्छितो तर मी साहित्य वाचत असताना गझल वाचन हा मला अतिशय आवडता भाग आहे गजल ऐकायला जेवढी आवडते तेवढीच वाचायलासुद्धा आवडते अनेक गजला मी आजपर्यंत वाचलेल्या आहेत अनेक गजलकारांच्या गजला मी वाचलेल्या आहेत अगदी हिंदीमधल्या असतील उर्दूमधल्या असतील आणि मराठीमधल्यासुद्धा असतील मी जास्तीत जास्त हिंदीनंतर मराठी गजलकारांच्या गजावा गजला वाचलेल्या आहेत त्यामध्ये सुरेश भट असतील भीमराव पाांचाळ असतील किंवा अन्य साहित्यिक असतील या सगळ्या गजलकारांच्यामध्ये मला खऱ्या अर्थानं ज्या काही गजला आवडल्या आहेत त्या हिंदी पण आहेत की जशा काही दि टुटे हुए दिलकी कहानी जानेवाले ओ दूरदेशी चिठ्ठी आई है आई है किंवा अनेक असतील पण मराठीमधल्या मला अनेक गजलकारांपैकी सुरेश भटांच्या गजला ज्या आहेत त्या गझलस जास्त आवडतात त्या गझलमध्ये आवडणाऱ्या गझल मी सांगायचं ठरलं तर उषःकाल होता होता मालवून टाक दीप आता मनातल्या मनात मी गेलो निघून दूर किंवा रंग माझा वेगळा तरुण आहे रात्र अजुनी पहाटे पहाटे किंवा मल मलमली तारुण्य माझे या अशा कितीतरी गझल मग आपल्याला सांगता येतील त्यात माझ्या आवडत्या गझला सगळ्याच आहेत पण गाजलेल्या आणि आवडत्या गजलमध्ये माझी रंग माझा वेगळा ही आवडती गजल आहे रंग माझा वेगळा या गझलमध्ये गझलकाराने अगदी ज्याला आपण म्हणतो ते जे आपण म्हणतो की माणसाचा दुटप्पी व्यवहार त्यानंतर सामाजिक प्रश्न प्रेमातील वेदना व्यक्तिगत अनुभव अत्यंत मार्मिकपणे मांडलेले दिसतात त्याचबरोबर उर्दू गझलची धाटणी त्यांच्या गझलेमध्ये मराठीमध्ये बघायला मिळते आणि म्हणून मला सुरेश भटांच्या रंग माझा वेगळा ही गजल खूप भावते खूप आवडते तिच्यामधले शब्द अगदी जिवंत चित्र उभे करताना आपल्याला बघायला मिळतात त्याचबरोबर आणखीन आहेत काल रात्री मी स्वप्नात पाहिले ही एक गजल आहे त्या गजलेमध्ये त्यांनी स्वप्न प्रेम आणि वेदनेचं सुंदर चित्रण केलेलं आहे आणखीन एक सुरेश भटांची गजल मला आवडते तळ्यात होती एका तळ्यात होती बदके पांढरी या गजलेतून त्यांनी मानवीय जीवनाचं तत्वज्ञान अधोरेखित केलेलं आहे किंवा आणखीन त्यांची एक गजल आहे सप्तरंग माझ्या मनीचे यातही विविध भावनांचा मानवी मनाचा मानवीय अंतर मनाचा आणि मानवी प्रेमाचा आविष्कार केलेला आहे त्यांच्या गाजलेल्या गझलीमध्ये अगदी जर सांगायचं माझी आवडती गझल रंगुनी रंगाात साऱ्या रंग माझा वेगळा रंग माझा वेगळा ही गजल आहे या गझलीमध्ये खूप काही त्यांनी सांगितलेलं आहे की याच्यामध्ये एक मानवी चेहरा त्या गजलेमध्ये अव दिसतो आपल्याला या गजलेमध्ये की रंग माझा वेगळा प्रत्यक्ष घटनांविषय काही बोलत नाहीत गजलकार परंतु खूप काही त्या ठिकाणी बघायला मिळतं की ही गाजलेली गजल आहे अगदी वेगळ्या व्यक्तिमत्त्वाची ओळख आपल्याला या गझलीमधून ले कविनं नव्हे गजलकारानं करून दिलेले आहेत सगळ्यात गुंंत्यात गुंतूनही गजलकाराचा पाय मोकळा या गजलीमधून बघायला मिळतो कलंदर व्यक्तिमत्त्व फक्त हा अनुभव घेऊ शकतो जगावेगळं असतात या गझलमध्ये आनंद वाटण्याऐवजी दुःखच वाटते गजलकाराला हेही आहे एकूणच सगळं म्हणायचं तर योग्य ठिकाणी यमक आहे अनुप्रास आहे हे यामुळे गजल मला खूप मोठ्या पद्धतीनं आवडतात एकूण गजलेमध्ये शब्दांपेक्षा भावना अधिक बोलक्या असतात त्यामुळे मी गझल खूप वाचतो ऐकतो आणि आवडीनं गुणगुणतो सुद्धा